हां नमस् बोला

हॅलो हां ऐकू येतं आहे हां बोला बोला हो हो मॅडम बर बर आणि का बरं बर बर बर

बर बर बर बर मी आधी काय करतो क्लोझिंग अकाऊंट बंद करायची जी प्रोसेस आहे ती तुम्हाला सांगतो तुम्हाला एकदा बँकेत यावं लागेल आणि बॅ अकाऊंट क्लोजचा जो फॉर्म असो तो भरावा लागेल त्याच्यामध्ये तुमचं नाव तुमचं मोबाईल नंबर त्याच्यानंतर बँकेचं अकाउंट डिटेल्स सगळं त्याच्यात भरावे लागेल खाते क्रमांक टाकायला लागेल आहे कोड वगैरे टाकायला लागेल आणि तुमची जी सही आहे ती ब हे करून तुम्हाला तो फॉर्म सबमिट करावा लागेल मग त्याच्यानंतर आम्ही काय करणार तुमचं जे बाकीचे जे काही पैसे जरी यायचे असतील द्यायचे असतील जी काही क अमाऊंट आहे त्याच्यामध्ये किती पैसे आहे ते सगळं आम्ही एकदा बघून देणार आणि मग आम्ही तुमचं तुम्ही मी आणि मॅनेजर आपण तिघं एकदा भेटणार एक पाच दहा मिनटं कारण हे आम्हाला कसं होतं आमचे जे मॅनेजर आहेत शाखा प्रमुख आहे त्यांना हे सगळं सांगायला लागतं की का बंद करत आहेत वगैरे त्याच्यासाठी मग तुमचे हे जे आहे ते ना तुम्ही एका कागदावर लिहून काढा तुमचे जे मुद्दे आहेत ते आणि मग त्या मुद्द्यांवर आपण मॅनेजरशी बोलू शकतो कसं होतं आम्ही हे मुद्दे सांगितले की त्यांना पटतीलंच असं नाही त्यामुळे त्यांच्यासमोर तुम्ही एकदा हे मांडले की विषय संपवायला किंवा खातं बंद करायला सोपं पडतं काय होतं आम्ही सांगणार वेगळं पडतं आणि जे खातेदार आहे त्यांनी सांगणं वेगळं पडतं असं होतं

हां बरोबर हे सगळं त्यांना सांगा हां काय होतं काय होतं तुम्ही जेव्हा हे मुद्दे मांडता ना तेव्हा आम्ही मुद्दे वरती आमचे जे हेड ऑफिस आहे तिथे पाठवू किंवा आमचे जे मेन मुख्य साट आहे तिथे पाठवणार तर मग तिथून काय फीडबॅक येतो तो बघायला लागतो आता तुमचं स अकाऊंट नंबर सांगाल का तुमचं नाव पूर्ण सांगाल बर

बर बर बर तुम्हाला काही अंदाज आहे अकाउंटमध्ये किती पैसे आहेत वगैरे ओके हरकत नाही हरकत नाही बरं मग तुम्ही जेव्हा अकाऊंट बंद कराल तेव्हाही तुम्हाला कॅशमध्ये लागेल का चेकमध्ये लागेल बर म्हणजे तुम्ही दुसरीकडं ट्रान्सफर वगैरे करणार आहात हे सगळे पैसे बर तर तुम्हाला त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही याल ना त्या दिवशी तुम्हाला बँकेचं पासबुक चेकबुक आणि जर तुम्ही ए टी एम कार्ड क्रेडिट कार्ड वगैरे घेतलं असेल तर ते सगळं तुम्हाला घेऊन यावं लागेल हां हां नाही नाही इथं येऊन फिलअप केलं तरी चालतं इथनं इथं येऊन भरला तरी चालतं काही हे नाही आहे प्रॉब्लेम नाही आहे कारण तो तुमचीच माहिती भरायची आहे त्यामुळे भरला तरी चालेल एक पाच दहा मिनटाचंच काम आहे त्यामुळे तसा काही अवघड पडणार नाही बर तुमचा एफ डी हां तुमचा एफ डी वगैरे काही नाही आहेत ना बाकीच लोन एफ डी वगैरे बर बर बर बर बर बर ओके हां हां बर मग आपण काम करू एफ डी आहे तर तुम्हाला कंटिन्यू करायचे असतील तर एफ डी ठेऊया त्याच्यातून त्याचा जो व्याज मिळणार आहे मुद्दल व्याज वगैरे जे मिळेल ते तुम्हाला एक दुसरं अकाऊंट जिथे कुठे असेल त्या अकाउंटची माहिती भरा ते पैसे तिथे ऑटोमॅटिकली ट्रान्सफर होत जातील हां हां चालेल चालेल हरकत नाही हरकत नाही ओके ह